हा बोला सर बोला सर कोण आहे हो सर बोला हो सर आपलं बुलढाणा हो सर बुलढाण्यामध्ये बघण्यासारखं तर खूप सारं काही आहे हो सर मी तुम्हाला माहिती देतो तुम्ही सांगा मग आपल्याला कुठं जायचं आहे मग मी तुम्हाला मी तसं गाईड करेल हो अजिंठा आहे सर इथे बुलढाणा जिल्ह्यामध्ये फेमस ऐतिहासिक स्थळ तिच्यामधे असं भगवान बुद्धाच्या तिथं चोवीस लेण्या कोरलेल्या आहेत त्यांच्या पूर्ण लेणी ती कोरलेल्या आहे आणि तिच्या बाजूला आणखी वेरुळसुद्धा आहे तिथेसुद्धा भगवान बुद्धाच्या किंवा इतर धर्माच्या धार्मिक स्थळ आहे ते तिथं लेण्या कोरलेल्या आहे हो आणखी बघण्यासारखं आ अजून बघण्यासारखं म्हटलं तर लोणार सरोवर आहे सर मग लोणार सरोवर सर ते खाऱ्या पाण्याचं सरोवर आहे जगामधे वर्ड फेमस म्हटलं तर खाऱ्या पाण्याचं सरोवर ते फक्त बुलढाणा जिल्ह्यामधे सर लोणारला कारण तिथं माहिती का ॲस्ट्रोनॉटचा तुकडा पडलेला होता सर सायंटिफिगेली मंदिर तर आहे सर गजानन महाराजचं मंदिर तर शेगावचं फेमस आणखी शिर्डीचं मंदिर आहे फीमस आणखी आपलं बुलढाण्यामधे प्रॉपर बुलढाणामधे तर तिथं राजूर घाट जवळ बालाजी मंदिर आहे ते पण बघण्यासारखं आहे सर हो ज ऐतिहासिक तर नाही सर ते पण एक असं धार्मिक धार्मिक स्थान आहे ते

तुमी इच्छुक असाल तर मी तुम्हाला तिथं घेऊन गाईड करू शकतो

हो चालेल चार्जेस वगैरे मी सांगून देईन तुम्हाला थँक्यू थँक्यू